हॅलो सर मी तुमच्या वाहतूक एजन्सीमध्ये तॉल लावला आहे का शर मला हे बोलायचं होतं ती की मी सकाळी तुमच्या इथून कॅब बुक केलं होती त्याची मला चौकशी करायची आहे सर मी तो ते द्रायवर कुठपर्यंत आले आहे मी केवढ्या वेळेसपासून वाट बघतो आहे पण ते द्रायवर अजूनपर्यंत आले नाही आहे आणि मला पिकअप मी क् पिकअप करण्यासाठी इथं थांबलो आहे पण ते अजूनपर्यंत आले नाही मला ठाण्याला जायचं आहे माझं सॉलेज आहे तर मला कॉलेजला जायचं आहे तर त्यासाठी मी कॅब बुक केली होती तर ते अजून आले नाही आणि त्यांचं काही पत्ता नाही आहे मी एवढ्या वेळेपासून थांबलो आहे इथे आणि एवढ्या वेळेपासून थांबून मी कंटाळलो तर मी तुम्हाला तॉल लावला आहे की हे विचारण्यासाठी की ते कुठं आहे मी चौकशी करण्यासाठी कॉल लावला की ते द्रायवर तुमचे कुठं आहे त्यांनी मला अजून पिकअप नाही केलं आहे आणि जर असं असेल तर मला माझी कॅब कॅन्सल करायची आहे कारण की एवढा वेळ झाला मला कॉलेजमध्ये घेतील नाही मला प्रिंसिपल ओरडतील आणि तो द्रायवर तुमचा अजूनपर्यंत आला नाही तर मी हेच बोलू इच्छित आहे की मला माझी कॅब कॅन्सल करून द्या नाही तर तुम्ही लवकर या धन्यवाद